काळानुरूप खेळ कसे विकसित झाले आता विकसित झाले म्हणन्यापेक्षा पूर्वी आम्ही म्हणा किंवा पोरं म्हणा किंवा आम्ही आता आत्ताच्या आत्ताच्या युगातले पोरं किंवा आमच्या वयातले पोरं आम्ही पूर्वी चिनी दांडू किंवा लगोरी किंवा भोवरा खेळणे किंवा गोट्या खेळणे हे सगळे आम्ही खेळ खेळत होतो पूर्वी आता बाहेर पडलो घराच्या बाहेर पडलो म्हणा छोटे छोटे कबड्डी म्हणा ग्राउंडमध्ये आम्ही खेळणार किंवा गोट्या म्हणा किंवा चिनी दांडू हे सगळं खेळ खेळ आम्ही इवन शाळेची सुट्टी झाली की आम्ही हे खेळ खेळणार किंवा मेच्या सुट्टीत आम्ही कुटुंब नदीत पोहायला जा किंवा काही खेळ खेळणार आम्ही किंवा लंगडी म्हणा हे सगळे खेळ खेळत होतो पण आत्ताच्या काळात ही मोबाईल हे मोबाईलचं हे दृष्टिकोन आल्यापासून मोबाईलमुळे आत्ता पोरं पोरांनी पोरं म्हणा किंवा घरच्या घरी आत बसवून हे पब्स खेळणे एक गेम्स खेळणे किंवा गाड्याचे गेम्स खेळणे किंवा कार्टून्स खेळणे हे सगळं जे स्वरूप जे बदललं ते फार वाईट आहे आत्ताच्या लोकात किंवा आता या पब्ज पबजीमुळं पबजीमुळं काही काही पोरं जीव पण घेतलेले आहेत हे पबजीमुळं त्यामुळं आत्ताच्या लोकं आत्ताच्या परिस्थितीमध्ये पबजी हे अशी गेम आहे की बाबा आता ही कुणाला दोष देणे नाही कुणाला दोष देणे ही मोबाईलला दोश देते नाही मोबाईल काढनाऱ्याला दोष देणे त्यामुळं असं वाटतं की बाबा कधी कधी वाटतं की मोबाईल हे बंदच व्हावं जे पूर्वीचं जे खेळ होतं तेच खेळ खेळावं असं वाटतं आहे त्यामुळं की नको वाटतं आहे की पूर्वीचं जे पूर्वीचं जे दृष्टी आहे पूर्वीचं जे खेळ आहे तेच तेच पुन्हा रिव्हर्स व्हावं असं वाटतं आहे की बाबा हे किती वाईट म्हणजे वाईट वेळ आहे की आजकाल काही रोग आलेलं की मोबाईलमुळेच आहे मोबाईलमध्ये डोळे गेलेले आहेत लोक पोरांचे त्यामुळे हे होऊ नये किंवा असं असं उपाय सरकार मांडावं की बाबा मोबाईलच्या ठिकाणी काय तर दुसरं योग्य ते हा असं नाही म्हणत की मोबाईलमुळे काही कामं पण चांगले होतात काही कामं पण वाईट होतात तर ह्यात म्हननं एकच आहे की इव्हन घरच्या पालकांनी पण हेच लक्ष ठेवा की मुलांकडून हे मोबाईल काढून घेणे किंवा मोबाईलकडं न लक्ष देता किंवा न बघता हे केअर करने आजकालच्यात जरूर आहे मुलांच्यात आजकाल खरोखर जरुरी आहे की बाबा काय चाललंय की बाबा पूर्वीचं पूर्वीच गोष्टी किंवा इव्हन आम्ही म्हणतो की आम्ही आमच्या पोरांना म्हणतो की बाबा आमच्या पोरांना आम्ही केअर करावं की बाबा कुठलं खेळ खेळावं हे आजकाल बघतोय आम्ही की बाबा पबजी खेळणे प्रत्येक वेळी कुठल्याही कार्यक्रममध्ये जा ती पोरं त्यांच्या त्यांच्या मोबाईलमध्ये पबजी खेळ किंवा ही खेळ असं सगळे खेळ खेळत बसतात त्यामुळे हे काय होऊ नये ह्यासाठी पूर्ण आपणही आपणही लक्ष द्यावं आपणही त्यात मरून जावं आपणच आपणच लक्ष घडावं हेच माझं म्हणणं आहे बाकी काहीच नाही नमस्कार